धावण्याच्या स्पर्धा अगदी शालेय जीवनापासून लहान असल्यापासून सुरू आहेत तर मी सुरुवातीला तिसरी प तिसरी ते चौथीमध्ये असताना श शाळेच्या लेवलवर धावण्याच्या काही स्पर्धा व्हायच्या स्नेहसंमेलनाच्या वेळेस धावण्याच्या स्पर्धा व्हायच्या तर त्यामध्ये मी भाग घ्यायचो त्यामध्ये नियम असे काही नसायचे पण छोट्याशा स्पर्धा असायच्या थोडंसं अंतर कापायचं असायचं आणि त्यामध्ये बक्षिस व बक्षिसं मिळायची वही पेन खोडरबर पेन्सिल अशा पद्धतीचे बक्षिसं मिळायची त्यानंतर जेव्हा मोठे झालो तेव्हा हायस्कूलच्या लेवलला स्पर्धा असायच्या त्यामध्येदेखील मी भाग घ्यायचो तर त्यामध्ये जास्त अ अंतर फक्त शाळेपेक्षा जास्त असायचं एक समजा पाचशे पाचशे मीटर ते चारशे ते पाचशे मीटरचं अंतर असायचं तर ते अंतर कापायचं आणी त्यामध्ये बक्षिसं ही अशीच असायची की शालेय जीवनामध्ये उपयोगी येणारी कंपासपेटी असेल किंवा एखादं पुस्तक असेल अशी बक्षिसं असायची तर त्यामध्ये मला हायस्कूल लेवलला असताना प्रथम दोनवेळा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यामध्ये मला मी प्र पहिलं पारितोषिक मिळालेला आहे त्यानंतर काही स्पर्धा अशाही असा असायच्या की उलटे धावणे मग आपण समोर समोर पाहत असताना पाठीमागच्या बाजूस धावणे किंवा एका पायावर धावणे लंगडी म्हणतात त्याला तो तीदेखील स्पर्धा असायची त्याचबरोबर काही स्पर्धा असायच्या पोते पोत्यामध्ये उडी उडी मारायची पोत्यामध्ये पाय बांधून तर धावायचं किंवा काही असा असायच्या की मी दोन मित्रांची पाय बांधले जायच्या सोबत आणि धावायचं दोघांचं कॉर्डिनेशन करून तर अशा अनेक धावायच्या वेगवेगळ्या स्पर्धामध्ये मी भाग घेतलेला आहे